हां मला ते काल जे तुम्ही लॅपटॉप पाठवला त्याबद्दल बोलायचं होतं नाही झाला लॅपटॉप आल्यानंतर तासभर तो चांगला चालला पण आता तो चार्जहीहोत नाही आहे आणि ऑनही होत नाही आहे नाही हो चांगला दोन चार तास मी ऑन करून ठेवला तो नाही चार्जिंगची लाइट पेटत नाही तो वापरत असतानासुद्धा ना खूप हँग होत ओता

नाही म्हणजे ऑनलाईन असं काही तरी मागवायचं म्हणून आणि महाग किती आहेत लॅपटॉप्स त्यामुळेच आम्ही घाबरत होतो की परत त्याचं सर्विसिंग मिळत नाही किंवा ते रिप्लेस होऊन मिळत नाहीत आणि तसंच झालं नाही सगळ्या डिटेल्स चेक करून घेतलेलं फुल पेमेंट आधी केलेलं तरी सुद्धा असा पीस आला मला तरी वाटतं की हा रीफर्बिश आहे हा फ्रेश पीस नाही आहे फस्ट कॉपी नसावी ही नाही बरं त्यात तुमचं ते कस्टमर केअरचे काही नंबर लागत नाहीत कसं कुणाशी बोलायचं मुळात आधी चार्जिंगची जी वायर आली आहे ना तीच तुटकी आली आहे त्यानंतर तरीही तो चार्जिंगला लावलेला तरी ही तो चार्ज झालेला नाही खूप वेळासाठी चार्जिंगला लावलेला नाही नाही नाही नाही तो व्यवस्थित हाताळलेला आहे आमच्याकडून पडलेला नाही पाणी पडलेलं नाही काही झालेलं नाही आहे प्रॉडक्टच खराब आलं आहे सुरवातीला तो ऑन झाला जेव्हा तुमचे ते कोण आलेले लॅपटॉप द्यायला त्यांच्यासमोर तो ऑन झाला पण त्याच्यानंतर तो ऑनच होत नाही आहे नाही तुम्ही आत्ताचं आत्ता एक तर त्यांना पुन्हा पाठवा सर्व्हिसिंग वगैरे काही नको आहे मला पूर्ण पैसे रिफंड हवे आहेत आणि तो लॅपटॉप घेऊन जा नाही नाही नाही नको नाही घेताना तर तुम्ही फोनवर खूप कन्विन्स केलात की घ्या चांगला आहे चांगला आहे मग आता परत पण तसं घेऊन जा टेक्निकली खूप इश्यू येतात म्हणून सांगते आहे बरं आता तुम्ही एक्स्ट्रा जी वायर असते ती दिलेलीच नाही आहे नाही खूप टेक्निकल इश्यू आहेत आणि तो चालतच नाही आहे लॅपटॉप आणि पहिल्याच दिवशी असं झालं महिनाभर वापरुन काही झालेलं नाही त्यामुळे तुम्ही या आणि घेऊन जा आम्हाला काही सर्विसिंग वगैरे नको आहे लॅपटॉप घेऊन जा आणि पैसे सगळे रिफंड करा प्लीज मी पुन्हा थोड्या वेळाने फोन करेल तुमचे कोण सिनिअर असतील त्यांच्याशी बोलून घ्या नाही तर मग मला त्यांचा नंबर शोधून तिथे बोलावं लागेल हां प्लीज जरा बघा